द आपल्या ज श शहरामध्ये तुळजापूर येडेश्वरी हे धार्मिक स्थळे पुन्हा नळदुर्ग असे स्थळे भेटण्यासाठी आपल्याला उत्सुक लोकं बाहेरून येतात नंतर त्या येडेश्वरीची जत्रा तुळजापूरची यात्रा फार लांबून लोकं येतात मग मुंबई हुन येतात हैद्राबाद येथून येतात औरंगाबाद आहे नाशिक आहे हे लोकं स्थळे हे भेटण्यासाठी लांबून निसर्गरम्य पाहण्यासाठी लोक येतात नंतर त्यासाठी लोकाला माहिती पडतं पडल्यानंतर मग लोकं लोकांमध्ये पौर्णिमा लोकपौर्णिमा आहे चैत्रपौर्णिमा दिवशी जत्रा खूप मोठी भाविक येतात मग त्यानंतर नवदुर्ग आहे पुन्हा रामलिंग रामलिंगची जत्रा आहे श्रावणी माया श्रावणी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सोमवारी लोक येतात आणि त्यासाठी रम्य वातावरण आहे दुर्गादेवी आहे दुर्गादेवीसाठी जे पाहण्यासाठी लो रेल्वेसुद्धा आहे पण ती जु आता सध्या नवीन रेल्वे मार्ग झाल्यामुळे ते जुना रेल्वे मार्गसुद्धा उकरून काढलेला आहे असे इंग्रजांनी रस्ते काढलेले आहेत त्यानंतर त्या पाहण्यासाठी आपल्याला लोकं लांबून मुंबई हा रस्ता लातूरला जायला गेलेला आहे लातूर परळी नांदेड हे लोकं तुळजापूरला य यात्रेसाठी येतात नंतर हे पाहून न नि निसर्ग धाराशिव जिल्हा आपल्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे